शेतकऱ्यांच्या प्राण्यांचा कचरा म्हणजे आता गाईंखालचं उष्टं किंवा त्यांचं शेण याचा वापर गांडूळ खत किंवा याचा वापर म्हणून आपण करतो आता गांडूळ खताचं काय असतं शे जे ख गाईचं खत येतं ती एका डब्यात आपण साठवून ठेवतो त्यानंतर जे घाण गवत वगैरे असतो आपण त्यांना टाकतो ती परत त्या डब्यात साचून ठेवायचं आणि ती मिक्स करायचं त्यात नंतर थोडं थोडं पाणी त्यात घालत जायचं ती पाणी घालून त्यात आपण जी गांडूळ असते ती गांडूळ त्यात सोडायची मग ती गांडूळ त्याचं परत ती बारीक झाल्यानंतर ती खातात त्यापासून ती परत त्यांचं हागतात आणि मग त्यापासून ती बारीक बारीक खत तयार होतं आणि त्याला आपण गांडूळ खत म्हणतो आणि ते खत अतिशय म्हणजे अतिशय उपयुक्त शेतीसाठी खत असतो आणि मग ती खतं आपण चांगल्या प्रकारे त्यानंतर आपण डायरेक्ट शेण ती पण आपण रानात घालवू शकतो ती शेणखत पण चांगलं असतं त्यानंतर शेळ्या वगैरे असतो त्यांचं जी लेंडी खत असतं लेंडी खत पण चांगलं असतं आता वि शि प्रत्येक प्राण्याचंही वेगळा असतं पण शेळीचं एक खत हे खूप भारी खत म्हणून ओळखलं जातं आणि ते जर आपण व्यवस्थितरित्या टाकलं आणि जर साठवून ठेवलं आणि ते जर नंतर पेरणीच्या अगोदर किंवा पेरणीच्या मध्यात ती जर रानात सोडलं तर त्यापासून पीक हे आतिशय चांगलं एक प्रकारे येतं